स्वयंपाक करत असताना स्वयंपाक करत असताना आपण तर रूममध्ये म्हणजे जे चिक किचन रूम आहे तिथं स्वयंपाक करत असते आणि जेवताना म्हणजे कुठल्या कुठल्या समाजाची आणि कुठल्या कुठल्या घरांची परंपरा असते कोणी कोणी जेवण करत असताना ते श्लोक वगैरे म्हणत असते कोणी कोणी ते म्हणजे सोबत जेवण सोबत जेवण ते कोणती प्रार्थना आहे ती म्हणत असते कोणी कोणी श्लोक वगैरे म्हणत असतं जेवण जेवण करण्याच्या आधी नंतर जेवण करत असतात की ती म्हणजे सगळ्यांची वेगवेगळ्या प सगळ्यांची वेगवेगळी परंपरा असते समजूती असते याची आपण पा कोणी कोणी प म्हणजे पालन करत असते तर कोणी कोणी अथवा पालन न करत असते सगळ्यांची वेगळी वेगवेगळी बोलीभाषा प्रथा जे काही आहे ते चालीरीती सुरू असते आपण जेवण करत असताना सोब जेवण करत असताना सगळ्यांना घरचे जे कोण जे सगळ्यांची म्हणजे घरचे जे फॅमिली मेंबर आहे ते सगळ्यांनी सोबत जेवण करावे व जे श्लोक वगैरे आहे किती खूप छान वाटते जेवण करत असेल खूप मज्जा येत असते वेगळीच मज्जा असते त्याची नाहीतर एकटे एकटे जेवणामध्ये काही मजाच नसते ते श्लोक वगैरे म्हणत जा प्रार्थना वगैरे करत जा नंतर त्यानंतर जेवण वगैरे करत जा ती सगळ्यांची वेगवेगळी परंपरा चालीरीती सुरू असते